आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर कुंभार या जातीमध्ये माती मातीपासून वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात त्यामध्ये मडकी आहेत पण त्या असू दे त्यानंतर तवा त्या माठ रांजण अशा वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू बनवल्या जातात या चौगम हा पारंपरिक पद्धतीने म्हणजे त्यांच्या घरा कुंभारांच्या घरा आधीपासूनच्या पिढ्यानपिढ्या बनवत राहतात त्यामुळे त्याचा खूप छान छान वा मातीच्या वस्तू खूप छान छान पद्धतीने तयार करतात आणि त्या आपल्याला परवडणाऱ्या दरामध्ये असतात त्यामुळे आपण घेऊ पण शकतो घेऊ पण शकतो बचत गट या माध्यमाद्वारे पण काही जण विकतात त्यामुळं त्याचा दर पण कमी होतो तर महाराष्ट्रामध्ये ही जे हे बघायला मिळतं तर येवला या ठिकाणी पैठणी पण तयार केली जाते आणि या पैठणीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी त्याच्यामध्ये आपण बघू शकतो आठ हजारापासून ही पैठणी स्टार्ट होते आणि ह्या सगळ्या हाताने बनवलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं तिथे आहेत आपल्याला तिथं वेगळ्या प्रकारचे डिझाईन त्यानंतर पैठणीचा पोत हे सगळं तिथं गेल्यानंतर पाहू शकतो पिढ्यानपिढ्या पैठणीचा व्यवसाय करणारे तिथे अनेक दुकाने आहेत उदारणार्थ कापसे पैठणी तिथे गेल्यानंतर आपल्याला जसा पाहिजे तसा रंग निवडू शकतो त्याच्यात आपण साडीचा पोत हे सगळं बघू शकतो कारण ह्याला सगळं दर्जेदार उत् उत्पादन तिथं येवलेला या ठिकाणी साडीचं उत्पादन पैठणी या पैठणीचं उत्पादन केलं जातं आपल्याला जो रंग आवडतो तो चॉईस करून आपण घेऊ शकतो त्यानंतर आपण राजस्थान ह्या राज्याचं बघितलं तर तिथली मेहंदी तिथले पेंटिंग्स खूप प्रसिद्ध आहेत राजस्थानी लोक मेहंदीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स व अरेबियन मेहंदी वगैरे असे सगळे प्रकार श् शिकवतात आणि शिकलेले असतात त्यामुळं महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी एक स्वतःचा ठसा उमटवला आहे की हां ही राजस्थानी मेहंदी आहे आपण ते काढू शकतो त्याच्यावर वेगवेगळे दुलह दुलहन ज्यानुसार आपल्याकडे कार्यक्रम आहे त्यानुसार ते मा मेहंदी काढून देतात असं सगळ्या प्रकारचं वर्णन सुद्धा मेहंदीमध्ये दाखवतात ही पण एक कलाच आहे